वेगवेगळ्या भाषांची गाणी म्हणण्यापेक्षा मला मराठी हिंदी आणि क्वचित इंग्रजी गाणे म्हणते मी परंतु मला जास्त हिंदी गाणी आवडतात त्यातल्या त्यात मला सिने संगीत खूप जास्त आवडते मराठीमध्ये भक्तगीत आणि अभंग खूप आवडते आणि ही वेगवेगळ्या तंत्राची गाणी म्हणण्यासाठी आम्ही आता करावके चा वापर करत आहोत हे खूप छान स्टेज त्याच्यामुळे मिळते मोबाईलवर स्टारमेकर हे ॲप आहे त्याच्यातूनसुद्धा आम्ही ही वेगवेगळी गाणी म्हणतो